कपड्यांच्या दुकानामधून आकाशभाऊ बोलत आहेत ना हं बरं आकाशभाऊ आम्हाला की नाही दिवाळीनिमित्त काही कपडे खरेदी करायचे होते काही ड्रेस मटेरियल पाहिजे होते आणि काही साड्या पाहिजे होत्या तर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या पॅटर्नच्या साड्या आहेत थोडं सांगू शकाल का मला अच्छा तर बनारसीच्या ज्या साड्या आहेत बनारसी पॅटर्नच्या त्या कशा दिलेल्या आहेत कशी प्राइज आहे त्याची अच्छा तर हे जे सातशे ते हजारच्या आतमधली जी साडी आहे त्यामधे मला लाल आणि हिरव्या कलरची साडी पाहिजे आहे ठीक आहे आणि कॉटन हं दोन साड्या लागतील त्याच्यामधे आणि कॉटनमधे आपल्याकडे कुठल्या साड्या आहेत

अच्छा तर पैठणी जी आहे ती पैठणी काय रेंजपासून आहे सहाशेपासून आहे सहाशेपासून ते कितीपर्यंत आहे अच्छा पैठणीमध्ये चांगल्या क्वालिटीची जी पैठणी आहे ती कितीपर्यंत पडणार आपल्याला अडीचपर्यंत तर त्याच्यामधे तुमच्याकडे लाल कलर आहे का उपलब्ध हं तर एक मला की नाही लाल कलर लागेल त्याच्यामधे एक लाल कलर पैठणीमधला ठीक आहे तर अशा मला की नाही बनारसीच्या दोन साड्या आणि पैठणीची एक साडी हं तर ह्या साड्यांमधे मला तीन साड्या आता दिवाळीसाठी पाहिजे आहे दिवाळीच्या आधी भेटेल तर खूपच चांगलं होईल आणि ड्रेस आहेत का आपल्याकडे अच्छा तर ड्रेसमधे जे कापड आहेत न तर कॉटनमधे पाहिजे होते मला दोन जे डेली यूजेससाठी तर भेटू शकतील का बरं ठीक आहे चालेल तर ते काय रेंजपर्यंत राहतील हं बरं बरं हं अच्छा मला हे डेली यूजेससाठी पाहिजे आहेत तर चारशेच्या जे रेंजचे आहे ते चालतील मला त्याच्यामधे हं तर त्याच्यामधे मला की नाही दोन ड्रेसचे कापड लागते हं ठीक आहे तर ह्याची तुम्ही मला ऑनलाइन डिलेवरी देऊ शकता का ठीक आहे तर मग मी तुम्हाला माझा पत्ता पाठवते तुम्ही मला याची ऑनलाइन डिलेवरी द्याल ठीक आहे आणि याचा जो पेमेंट आहे तो मी तुम्हाला ऑनलाइन ट्रान्सफर करून देते ठीक आहे हं ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद दादा